माझ्या मते नृत्य म्हणजे आनंद झाल्यानंतर जर आपण बागडतो अंग जे आपण हे करून आनंद साजरा करतो तर तो एक प्रकार आहे त्यानंतर एक कलाप्रकार पण असू शकतो तर आहेच त्यानंतर पण काही हे कसं असतं एक लोकां ब ना त्याबद्दल थोडंसं वेगळं वाटतं म्हणजे कोणाला काम नवे नाही आहे म्हणून तो आपलं नाचतो किंवा असं वेड्यासारखा हे करतो किंवा एक उदाहरण जर बोलायचं झालं तर आपलं लावणी कला आहे की ती बाई एक अशी नाचते असं ती पैशासाठी नाचत असेल किंवा असं तसं मग ते बेकार काही तरी असं आहे व्यसन आहे असं तसं तर ते असं वाटतं पण नृत्य ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं